सत्तावीस प सत्तावीस मे दोन हजार दहाला माझा बड्डे चांगला प्रकारे सेलिब्रेट केला होता माझ्या फ्रेंडने तीन जून दोन हजार सोळाला माझा भावाचे लग्न होते अचलपूरला तेव्हा आम्ही चांगला एन्जॉय केला होता पाच मे दोन हजार एकोणिसला आम्ही कांद्याचा धंदा सुरू केला होता त्या धंद्यात आम्ही फायदा क कम नफा कमविला होता दोन हजार अकरा जून दोन हजार वीस आम्हाला मजूर नाही भेटले होते तर आम्हीसुद्धा गाडी खाली केली होती ते दिवस आमच्या लक्षात राहील सतरा जुलै दोन हजार एकवीस माझ्या घराचे बांधकाम सुरू झाले होते त्या दिवशीची तारीख आमच्या लक्षात राहील